हॅलो हा बोला हो हो हो बोला ना आमच्याकडे आमच्याकडे ऑल सगळेच कपडे आहे लहान मुलापासून तर साडी परत मोठ्या माणसांचे कपडे म्हणजे सगळेच कपडे अवेलेबल आहेत धोती पायजमा वेस्टन पण ड्रेस पंजाबी सूट आहे वेस्टर्न आहे साद्या याच्यामध्ये पण आहे ड्रेसस आणि वेगवेगळ्या कॉलिटी पण आहेत साड्या साड्यांमध्ये पण पूर्ण सिल्क आहे जोर्जेट आहे बनारसी आहे पैठणी आहे सगळ्या शा साड्या आहे आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या कॉलिटीनुसार पण आहे दोनशेपासून स्टार्ट आहे त दोनशेपासून ते पन्नास हजारापर्यंत आहे रेट त्या त्या कॉलिटीनुसार हो दिवाळी हा हो हो दहा पर्सेंट डिस्काउंट आहे दिवाळीसाठी

हो तुम्हाला मीनीमम जर तुम्ही क शंभर पन्नास वगैरे घेतले पन्नासच्या वर जर घेतले तर आम्ही थोडा वाढवून देतो आम्ही डिस्काउंट थोडा रेटमध्ये हे करत असतो लेस करत असतो काही नाही नाही रिप्लेसमेंट वगैरे होत नाही उलट वाटल्यास जर कपडे झाले नाही कमी जास्त झाले तर ते रिप्लेस होतात पण जर वापस करायचे असेल तर ते रिप्लेस वगैरे नाही होत तुम्हाला इथूनच चांगले बघून न्यावं लागेल तर तुम्हा तुम्हाला हो हो पूर्णच व्हरायटी मिळेल तुम्हाला वेस्टर्न आहे हा पंजाबी सगळ्याच प्रकारचे ड्रेसेस हो हो हो हो हो हो किंवा तुम्ही येऊन भेट पण देऊ शकता आमच्या शॉपला नाहीतर तुम्हाला कुरिअर पण करू शकतो आम्ही पार्सल पण लावू शकतो हा ठीक आहे ठीक आहे सर ओके